कोणता पण खेळाडू आणि कुठल्या पण ज्या खेळामध्ये त्याला जर प्राविण्य मिळवायचं आहे किंवा त्या खेळासाठी त्याला जर काहीतरी मोठं करायचं आहे तर त्याला स्पॉन्सरशिप म्हणजेच प्रायोजक याची गरज भासतेच खूप खेळाडू असे आहेत की ज्यांना प्रायोजक मिळत नाही आणि मग ते आपल्या करियरमध्ये खूप पाठीमागं राहतात यांची भूमिका खूप महत्त्वाच्या येते एखाद्या खेळाडू जर प्रायोजक स्पॉन्सरशिप मिळाली तर तो खेळाडू खूप मोठा जाऊ शकतो आता आपण साधं उदाहरण घेऊ या आपलं साधं उदाहरण घेऊया मनू बाकर हिचं मनू बाकर हिला पण एक चांगल्या प्रकारचे प्रायोजक स्पॉन्सरशिप मिळाली त्याच्यामुळेच ती पुढे जाऊन भारतासाठी सध्या ब्राँज मेडल घेऊन आली त्याच्यामुळे प्रोडक्शन आनि ॲडिंग व्हॅल्यू हे खूप आपल्यासाठी महत्त्वाचं आहे खेळामध्ये खेळासाठी हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत खेळाडूना सपोर्ट करण्यासाठी हां जाहिरात आहेत आता ज्या आपल्या इंडियामध्ये क्रिकेटसाठी आय पी एल सुरू असते त्या आय पी एलमध्ये आय पी एलमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती सुरू असते त्या जाहिरातेमुळेच

आणि कोणताही खेळ असू दे त्या क्रिकेट खेळ आणि त्या कोणत्याही खेळासाठी प्रायोजिक आणि जाहिरात हे खूप महत्त्वाचं आहे त्या जाहिरातीमुळेच क्रिकेट खेळासाठी खूप पैसे मिळत असतात आणि त्या पैशातून आपले खेळाडू वरती जात असतात हां ती जर त्या खे जाहिरातूनच ती रक्कम मिळणारी रक्कम असते ती त्या खेळाडूंना मिळत असते त्यामुळे कोणत्याही प्रकारचे आता आपण पाहत असतो किंवा काही काही खेळाडू असतात ते जाहिरात करत असतात ह्याची कोणत्या पण प्रोडक्टची जाहिरात करत असतात आणि काहीही करत असतात एखाद्या खेळाडूला स्पॉन्सरशिप मिळणं किंवा एखाद्या खेळाडूला खेळाडूसाठी कोणते पण हे न हे करणं कोणत्या पण जाहिरात तयार करणं किंवा काय करणं हे खेळासाठी खूप महत्त्वाचं आहे खेळ ह्या जाहिरातींच्यामुळेच आपलं इन्कम सुरू आहे आणि ह्या इन्कम जाहिरातीमुळे खेळाडूचा सुरू आहे जाहिरातील जशाजशा चांगल्या प्रकारच्या होत राहतील तसं तसं प्रकारचं खेळाडूंना मानधन मिळत राहतं त्या त्या पैशातूनच खेळाडूंना मानधन दिलं जातं खूप प्रकारच्या जाहिरात येत आता पेप्सी आपण पेप्सी म्हणतो आणि पेप्सी ही कंपनी आपल्या आय पी एलची स्पॉन्सरशिप होती आणि त्यांनी कितीतरी मोठ्या प्रकारची रक्कम त्यावेळी आपल्या आय पी एलसाठी दिली होती